मी एकदा एक गावाचं चित्र काढायला बसलो होतो म्हणजे असंच सहज काढत होतो म्हणजे सूर्योदय दाखवला काही घरं दाखवली काही बायका पाणी आणून आणताना दाखवल्या आणि म्हणजे असं काही विचार नव्हता केला पण ते चित्र पूर्ण झाल्यानंतर मला कळालं म्हणजे त्याच्यातून असा अर्थ निघत होता की अजूनही खेड्यापाड्यांमध्ये लोकांना पाणी आणायसाठी लांबून यावं लागतं आहे नाही ते काढतानाच ते असं झालेलं की भरपूर लांब दिसत होत्या त्या बायका येताना आणि गावची जी घरं दाखवलेली ती थोडी लांब होती म्हणजे त्यांना ते डिस्टन्स आणि मध्ये एखादं एक डोंगर पण येत होतं तर ते एवढं सगळं त्यांना पार करून गावामध्ये पाणी आणायला लागत होतं तर त्याचा तो अर्थ निघाल्यानंतर पण मी ते सहज काढत असताना आणि हा अर्थ निघाल्यानंतर ते चित्र खरोखरच खूप सुंदर भासत होतं